आमच्याकडे शेतीवर हवामानाचा परिणाम होतो हवामान हे सतत बदलत असल्याने त्याचा वाईट परिणाम शेतकऱ्यांच्या शेतीवर होतो जसे अवकाळी पाऊस गारपीट धुकं यामुळे पिकाचे नुकसान होते त्यातच कणव कडक उन्हाळा जरी कापला तापला तर पिके करपली जाते या अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान होते शेतकरी बँकेकडून कर्ज घेतो पिकाचे नुकसान झाल्याने ते कर्ज वाढीस लागते आणि ते जास्त कर्जबाजारी होते ह्याच कारणाने बरेचसे शेतकरी आत्महत्या करतात फाशी घेणे विष प्राशन करणे त्यात ते आपली जीवनयात्रा थांबवून थांबवून देतात कारण त्यांच्याकडे पैसे भरायसाठी पर्याय नसतो पण त्यातही एवढे काही शेतकरी असे आहेत की जे सगळ्या समस्यांमधून मार्ग काढतात कर्जही फेडून शेती व्यवस्थित करून आलेल्या समस्यांना तोंड देऊन ते आपली शेती सुरळीत करते